ॲपल हॉटेलमध्ये कॉल लागला का बरं आपण कोण हॉटेलचे ओनर बोलत आहेत की मॅनेजर बोलता बरं बरं सर आपल्याला आपल्या हॉटेलमध्ये माझ्या मुलाचा बड्डे होता तर बड्डे तुमच्या हॉटेलमध्ये ठेवायचा होता तर चालते का बड्डे आहे एकतीस तारखेला हा आणि फीस वगैरे सर हॉल स्वतंत्र असेल ना बरं बरं आणि फिस वगैरे किती आहे तुमची वीस हजार आहे का आणि डेकोरेशनचे वेगळे का त्यामध्ये वीस हजार रुपयामध्ये आणि जेवायला वगैरे काय काय मिळतं सर आपल्या तिथे तिरंगीपुरी मिळते का तिरंगीपुरी मिळते का बरं बरं अजून विशेष स एक्स्ट्रा चार्ज वगैरे गाड्या म मित्रावाच्या वगैरे गाड्या वगैरे फोर व्हीलर टू व्हीलर अंदाजे पार्किंग वगैरेची सुविधा आहे ना पूर्ण बरं बरं मेनू काय काय असतो आपल्या हॉटेलमध्ये न पूर्ण ताजं ताजं पाहिजे तो बरं बरं आणि पत्ता कुठं आहे सर आपल्याला भेट द्यायची होती मला तुमच्या ह हॉटेलला यम आय डी सी चेतना कॉलेज रोड धाराशिव का बरं बरं चालतं कितीचे टायमिंगमध्ये येऊ सकाळी येऊ का संंद्याकाळी येऊ मी भेटायला भेटण्यासाठी तुम्हाला सकाळी किती ते किती ते चालू असतं दहा ते पाच वाजेपर्यंत आलं तर चालेल का लहान मुलाला अमितची माव सांगता का बरं बरं अजून काय काय असतं बरं बरं चालेल हो हो चालत चालेल ठीक आहे थँक्यू